हां मी माझे पात्र तयार करताना पहिल्यांदा तर त्याच्यामध्ये त्या माणसात कोण जे पात्र आहे त्याचा स्वभाव जास्तीत जास्त बघण्याचा प्रयत्न करतो कारण माणसाचे जे वागणूक आहे त्याच्यावरूनच त्याचे कॅरॅक्टर ठरत असते त्याच्यावरून ते पात्र ठरत असते आता आपण नाटक लिहित असू तर एखाद्या नाटकामध्ये जर एखादा मान असेल तर तेजा स्वभाव दुष्ट असेल तर आपल्याला त्या त्याच्यामध्ये तो दुष्टच लिहावा लागतो ना त्याचं चांगलं कौतुक करून चालतं ना त्याचं काही करून चालतं तर आपण लिहित असतो किंवा वाचत असतो वाचण्यामध्येसुद्धा आपल्याला समजून येते की बाबानु हे हे पात्र कोणत्या प्रकारचं आहे आणि मी जे जे लिहित असतो जे पात्र लिहितो मी जे नाटक नेतो आणि जे आपल्या समाजाविषयी आणि मानवाविषयी ज्या खऱ्या भ्राम्य गोष्टी आम्ही लिहीतो ते लिहिण्यामध्ये सुद्धा असं जाणवून येतं की बाबानू कोणते पात्र कोणत्या दर्जाचं आहे आणि कोणतं पात्र कमी दर्जाचं आहे हां कोणतं पण पात्र देताना तर त्याचा सगळ्यात आधी विचार जास्त केला जातो तो म्हणजे त्याच्या मनाचा विचार केला जातो की तो कशा मनात आहे कशा प्रकारचा आहे किती चांगला आहे कसा राहतो सगळ्यांसोबत आणि प्लस त्याच्या मानवासोबत इतर माणसांच्या सोबत संबंध कसे आहेत कारण समाजामध्ये राहायचे म्हणले तर आपला स्वभाव सगळ्यात जास्त महत्त्वाचा असतो आणि स्वभाव हाच ठरवतो की त्या माणसाचं पात्र कशा प्रकारचं असेल हां एखाद्या व्यक्तीचे पात्र चांगले एखाद्या व्यक्तीला पात्र चांगले मिळते कारण की त्याचा स्वभाव चांगला असतो आणि एखाद्या व्यक्तीला खराब पात्र मिळते कारण त्याचा स्वभाव खराब असतो त्याच्यामुळे आपण पाहता की सगळीकडे बघत बघ पाहण्यात येते की एखाद्या व्यक्तीचे पात्र आपण लिहिण्याने ठरवतो किंवा काय करतो तर ते पात्र लिहिण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचा विचार करावं लागतो विचार म्हणजे त्या माणसाचा स्वभाव त्या माणसाची वागणूक त्या माणसाचे समाजामध्ये असलेले स्थान तो माणूस बोलताना इतरांशी कोणत्या पद्धतीने बोलतो त्या माणसामध्ये असलेला अहंकार तो माणूस कमी अहंकारी आहे का त्याच्यामध्ये जास्त अहंकार आहे का खूप अहंकारच नाही यासुद्धा गोष्टींचा लिहिताना विचार करावा लागतो हां एखाद्या व्यक्तीला पात्र द्यायचे म्हणजे पूर्ण स्वरूपे जे नाटक त्याच्या व्यक्तीच्या हातात देण्यासारखे असते पात्र जर चुकलं तर पूर्ण प्रकारचे नाटक सहज चुकू शकते त्याच्यामुळे आपण हे हे आता पूर्णपणे चांगल्या प्रकारे विचार करून सगळं करणं गरजेचं असते